प्रख्यात लोकगीत गायक बघितले तर आमच्या महाराष्ट्रामध्ये जसं सुलोचना आहेत ज्यांनी लावण्या गायल्या आहेत किंवा शिंदे ए आहे ज्यांची भीमगीतं प्रसिद्ध आहेत की अशा प्रत्येक याचे पॅटन जसं मंगेशकरांनी काही भावगीतं भक्तिगीतं गायली आहेत जी फेमस आहेत तशी वेगवेगळी वेगवेगळ्या गायकांनी त्या त्या प्रकारचे गाणे गायले आहेत विशेष करून माझ्या शहरामध्ये सांगायचं म्हणजे गायक तसं कोणी झाले नाही आहेत पण लेखक आहेत जे आता कालवश झाले आहेत गौतम सुत्रावे म्हणून ते वणीचे होते मला आनंदाची गोष्ट सांगायची अशी वाटते की ते मानचे शेजारी आणि त्या माणसानं इतकी सुंदर सुंदर गाणे लिहिली आहेत की जी आजही अजरामर आहेत आणि आकाशवाणीवर बरेचदा त्यांचे रेकॉर्डिंग लागल्या जातात